हां सिद्धार्थ बोलत आहे हां हां बोला ना सर

हो नक्कीच नक्कीच देईल सर तुम्हाला माहिती फॅमिलीसोबत येताय राईट अच्छा कमीत कमी आठ दहा दिवसाचा प्लॅन असेलच तुमचा अच्छा आठ दहा दिवस किंवा पंधरा दिवस चांगली गोष्ट आहे सर तर बघा हिल स्टेशन म्हणजे मोस्टली आपल्या इकडे म्हणजे बघायला गेलं तर लोणावळा माथेरान इगतपुरी महाबळेश्वर खंडाळा पाचगणी जव्हार कोरोली सावंतवाडी माळशेज घाट तर खूप सारे आहेत जवळजवळ विचार करायला गेले तर तेवीस बेस्ट हिल स्टेशन आहे महाराष्ट्रामध्ये त्याची मेन खासीयत म्हणजे लोणावळ्यासारख्या ठिकाणी जर जाता तर तिथे तुम्ही ट्रॅकिंग वगैरे किंवा हायकिंग वगैरे पॉईंट्स आहेत ते पाहू शकता डिफरंट टाईप्स ऑफ वॉ वॉटरफॉल्स आहेत केव्स आहे त्याच्यानंतर ॲडवेंटेरेस ॲडवेंचेरव्हेस नॅचरल लवर जर तुम्ही असाल ना सर तर बेस्ट प्लेस आहे तुमच्यासाठी दुसरी गोष्ट तुम्हाला जर दुसरं प्लेस सांगू इच्छितो तर दुसरं आहे त्याच्याजवळ माथेरान म्हणून जे की कर्जत आणि नेरळच्या दोघांच्या मधलं हिल स्टेशन आहे इथे पण बरेच पाहण्यासारखी नैसर्गिक सौंदर्य या ठिकाणी तुम्हाला दिसेल इथे वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट्स आहेत जसे की फ्री हिल पॉईंट्स इको पॉईंट इको पॉईंट म्हणजे तुम्ही जर आवाज देताय त्या पॉईंटला जाऊन आणि तुम्ही एकाद्याचं नाव विचारताय सांगताय तर तुम्हाला पुन्हा तो आवाज रिटन तुमच्या कानापर्यंत ऐकायला येतो दोनदा त्याच्यानंतर प्रभात फोर्ट किंवा मग वॅली क्रॉसिंग वगैरे असे बऱ्याच तुम्ही गोष्टी करू शकतात तिकडे तिथे राहायला पण तुम्हाला चांगल्याप्रकारे प्रॉप रूम्स वगैरे अवेलेबल आहेत तिथे खाण्यापिण्याची पण सोय चांगली आहे त्याच्यानंतर इगतपुरी एक आहे सर जे की नाशिक आणि कसारा या दोघांच्या मधलं आहे एक स्टेशन आहे हिल स्टेशन फेमस आहे विकएंडला लोक मोस्टली इकडे जातात मुंबई पुण्याची लोक मोस्टली इकडे जास्त लांब पण नाही आहे कसाऱ्यापासून हार्डली तुम्ही एक पंधरा ते वीस मिनटांमध्ये तेथे पोहोचता इथे पण तुम्ही हायकिंग ट्रेकिंग वगैरे करू करू शकता याच्या इकडे कळसुबाई म्हणून सर एक आहे मंदिर एक आहे आणि ट्रिंगलवाडी फोर्ट आहे म्हणून फार फेमस आहे तर तुम्ही तिथे पण विझिट देऊन भेटू शकता तिथे तुम्हाला रहायला फरफार्म बी टू बी विला नेचर्स ड्रीमलँड वगैरे बरेच सारखे फार्म आहेत तिथे तक्षशिला एज्युकेशनल रिसॉर्ट म्हणून पण आहे बऱ्यापैकी नावाजलेलं आहे आणि तुम्ही इथे कसं रिसॉर्ट असल्यामुळे मुलांना वगैरे चांगल्याप्रकारे राईड्स वगैरे तुम्ही तिथे करू शकता त्याच्यानंतरचं सर महाबळेश्वर जो मोस्ट गॉर्जिअस हिल स्टेशन जो बोलू शकतो आपण महाराष्ट्रामधला हा आहे महाराष्ट्रामधला सगळ्यात म्हणजे जास्त करून लोक तिकडेच प्राधान्य देतात त्याच्यामुळे तुम्हाला मोस्टली मॉर्निंगमध्ये जे वातावरण असतं ते बघण्यासारखं असतं फोटोग्राफीचा जर तुम्हाला शौक आहे तर सर तुमचं कलेक्शन एवढं छान होईल या ठिकाणी की तुम्ही म्हणजे आयुष्यभर लक्षणीय तुम्ही हे फोटोज तुमच्याकडे ठेवू शकता हे मोस्टली पुण्या एअरपोर्टपासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि महाबळेशमध्ये तुम्ही म्हणजे एक दिवस नाही कमीत कमी तुम्हाला तीन चार दिवस तरी फिरण्यासाठी लागतात बोला ना सर मी तुम्हाला पूर्ण पॅ पंधरा दिवसाचा जो पॅकेज आहे त्या फूल पंधरा दिवसाचा पॅकेज इन्क्लुडिंग फूड आणि ट्रॅवलिंग ट्रान्सपोर्ट सर्व काही मी तुम्हाला वॉट्सअप करतो तुम्ही जस्ट मला जर या नंबरवरती माझा हाय करा मी टोटल नक्की नक्की सर नक्की थँक्यू